कुटुंबातील पुरुष आणि स्त्रीची भूमिका आजच्या आजच्या जगा आजच्या युगात जर आपण पाहात आहो तर दोघांचे कार्य समान झालेले कारण की दोघेही सकाळी लवकर उठतात दोघांनाही समान कार्य करावे लागतात पुरुषांच्या मानाने स्त्रियांना थोडं जास्त कष्ट घ्यावं लागतं कारण की जर तो श्रीया जे वर्किंग असतील कामाला जात जाणाऱ्या असतील तर त्यांना पुरुषांसोबत उठून त्यांना स्वयंपाकपाणी डब्बा करणं तेच्यानंतर मुलांचं करणं आणि मग पुरुषांसारखे तयारी करून कामाला जावे लागते पहिली परिस्थिती वेगळी होती पहिले म पु स्त्रियांना उठून नवऱ्याचा डबा वगैरे करून देणं मुलांचं करून साफसफाई करून आणि घरचं बघणं हे होतं परंतु ह्या भूमिका ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्या पूर्वीपासून चालत आलेल्या भूमिका आहेत पण आता एकविसाव्या शतकामध्ये ह्या पूर्ण सिनॅरिओ चेंज झालेला आहे आणि ही पुरुष आणि स्त्री ह्या दोघांची कुटुंबातील भूमिका हे असते की जेव्हा श्रीया घर बघत आहेत शि मुलांचे शिक्षणाचं बघत आहेत घर साफसफाई बघत आहेत तर पुरुषाला बाहेरच्या सर्व गोष्टी पाहावं लागत्यात मुलांचं शिक्षणाचं खर्च घरखर्च घरात लागणाऱ्या वस्तू घरात कोणत्या गोष्टींची कमतरता आहे ह्या सर्व गोष्टी सी सिरी पुरुषांना बघाव्या लागतात त्यामुळे श्रीया ह्या आपल्या परीने आपलं बरोबर जे काही गाडा चालवत असतात आणि पुरुषही त्या गाड्याला हातभार लावून हा गाडा पुढे ढकलायचा कार्यक्रम करतात आणि ह्या दोघांच्याही मिळून दोघांच्या कामाचे मिळून हा जो त्यांच्या परिवाराचा गाडा आहे कुटुंबाचा गाडा आहे हा सुरळीतपणे पुढे पुढे जात असतो त्यामुळे आजच्या युगामध्ये पुरुष आणि स्त्री या दोघांच्या भूमिका ज्या आहे ह्या सेम आहेत भलेही ती श्री कार्य का बाहेर काम करत असेल किंवा नसेल परंतु तिचाही घरामध्ये तेवढाच वाटा आहे जेवढा पुरुषाचा आहे धन्यवाद